उच्च शिक्षण याला माध्यमिकनंतरचे तृतीय स्तर किंवा तृतीय शिक्षण म्हणतात हा औपचारिक शिक्षणाचा पर्यायी अंतिम टप्पा आहे जो माध्यमिक शिक्षण पूर्णपणे होतो राजकीय हायस्कूल माध्यमिक शाळेपलीकडे औपचारिक शिक्षण किंवा विद्यापीठ महाविद्यालय आणि पॉलिटेक्निकल यांचा समावेश होतो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर जिथे नोकरीच्या संधी आहेत तिथे जाणं आवडतं कारण जर तिकडे उच्च शिक्षण घेतलं तर त्यांना नोकरी करण्यासाठी पर्याप्त वेळ मिळतो त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये चांगली सुधारणा होते आजकाल सगळीच मुलं त्यांच्या आवडीची क्षेत्रं निवडत आहेत कलाशाखेमध्ये डी एड बी एड करतात तसेच वाङ्मयाचा अभ्यास करतात त्यामुळे त्यांना त्यातून त्यांची प्रगती होते बाकीची शिक्षणामधून बँकिंग या क्षेत्रामध्ये जाता येतं विज्ञानातून त्यांना एखाद्या विषयावर पीएच डी करता येते सायंटिस्ट होता येतं तसेच नर्सिंग नर्सिंगचा अभ्यास केल्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाता येतं रुग्णांची सेवा करता येते आय टी आय क्षेत्रामध्ये त्यांना टेक्निकल नॉलेज मिळतं इलेक्ट्रिशियन किंवा एखाद्या भागाची एखाद्या प्लंबरची वगैरे किंवा सुतारकामाची माहिती भेटते माहिती दिली जाते त्यातून त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं आणि ते त्यांचा व्यवसाय करू शकतात आजकाल कृषी कृषीविषय ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच मुलांचा कल आहे भारतीय शेती आधुनिक पद्धतीने करायला त्यांना आवडते अभियांत्रिकी क्षेत्रातसुद्धा इंजिनिअरिंग करून बऱ्याच विद्यार्थीचा कल दिसून येतो त्याच्यामदे सिव्हिल इंजिनिअर इलेक्ट्रिकल इंजिनियर एग् ॲग्रीकल्चर इंजिनिअर याचा समावेश होतो वैद्यकीयमध्ये डॉक्टर यांचं समावेश होतो बी एम एस डॉक्टर एम बी बी एस डॉक्टर एम एस सर्जन अशा वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स होता येतात बी एड एम एड करून मुलांना ज्ञान दिलं जातं याच्याप्रकारे ज्याला जे आवडतो तो त्या शाखेकडे वळून आपल्या विकासाच्या संधी शोधत असतो उच्च शिक्षण हा शब्द माध्यमिक शिक्षणासाठी वाप वापरा वापरला जात असतो जे उच्च शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थाना त्याच्यापलीकडे जाऊन ज्ञान प्राप्त करता येतं उच्च शिक्षणाच्या सर्वात प्राचीन ज्ञानसंस्थाचे श्रेय राज्यशास्त्रास दिले जाते ज्यामध्ये जीवनाची खरी लायब्ररी आनि स्क्रिप्टोरियम म्हणून आणली जातात त्यातील कायदा वस्तू कला गणित आणि वैद्यक क्षेत्रातील कारणे शिकूटलेली आहेत अशा प्रकारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कधीकधी त्यांना लोकल ठिकाणीसुद्धा उच्च शिक्षण प्राप्त होते ज्यामुळे ते आपला विकास करू शकतात आणि आपल्या शिक्षणाच्या जोरावर आपली प्रगती साधू शकतात